रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते जिल्ह्यातल्या कुलाबा नामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते बॅरिष्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलून रायगड असे केले रायगड जिल्ह्यात असे बरेच सामान्य सामाजिक किंवा सांस्कृतिक सपद्धती आणि चालरित्या पाळल्या जातात

रायगड हे कोकणमध्ये असल्यामुळं कोकणात सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धती खूप ब चांगल्या पद्धतीने राबवल्या जातात रायगड हे स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते तेच्यामुळं इथे ब इथले लोक बरेच रीती पाळतात आणि हे रीत हे चालीरीती आणि सांस्कृतिक पद्धती आपल्याला इथल्या रायगड जिल्ह्यातल्या हेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिसून येतात जसंच की बैलपोळा असू गनेशउत्सव असू बैलगाडा शर्यत असू दिवाळी असू होळी असू किंवा प्रत्येक गावाची प्रत्येक देवस्तानाची यात्रा असू तिला आपण जत्रा बोलतो महाड येथील ज छबिना पण सांस्कृतिक पद्धतीनेच पाळला जातो तो छबिना आठवडाभर असतो आणि दोनतीन वर्षातून एकदा रायगड महोत्सवमध्ये पण आपल्या सांस्कृतिक पद्धती जोपासल्या जातात आणि ह्या चाल चालीरीती जिल्ह्याच्या अस्मितेला आणि समुदायाला आपल्या सांस्कृतिक परंपरांनी परंपरांमुळं उभारी देतात रायगड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे तिथं स सगळ्या प्रकारचे सण खूप मोठ्या उत्सवात केले जातात